नववधूला लग्नात लोक वेगवेगळया प्रकारची भेटवस्तू देतात काही जे आहे ते घरगुती वापराची जी सामान असतात ती दिली जातात त्यामध्ये जसं गंज कोपर ताटं वाटी ग्लासं अशी असतात तर काही मोठीवाली वस्तू असतात फ्रीज वॉशिंग मशीन अलमारी टीवी पंखा अशा प्रकारच्या काही वस्तू असतात जेणेकरून तिच्या संसाराला हातभार लागावा हा उद्देश असतो ह्या नवीन वस्तूंनी तिने तिचा संसार सुरू करावा या उद्देशाने तिला दिल्या जातात तर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हुंडासुद्धा दिला जातो हुंड्यामध्ये काही जे आहे तो पैसा दिला जातो काहींना तर काहींना त्यामध्ये मोठ्या ज्या भारी वस्तू असतात त्या दिल्या जातात भारी वस्तूंमध्ये जशी फोर वीलर गाडी दिली जाते किंवा मग टू वीलर मोटर सायकल बाईक वगैरे जे असते ते दिली जाते तर अशाप्रकारे नववधूला ह्या सगळ्या गोष्टी लग्नामध्ये दिल्या जातात